हॅलो सर मी रजनी बुदेले बोलत आहे मी ह्या जैस्वाल हॉटेलममध्ये फोन लावला आहे ना हो हो ठिक आहे ना सर मी म्हणत आहे मागे मी ऑर्डर केला होता पंचवीस लोकाच्या जेवणासाठी तीम् तुम्ही मला एक कुपन दिलेला होता आता मला पन्नास लोकांच्या जेवणासाठी ते ऑर्डर द्यायचं होतं आणि ती कूपनचा मला आणखी आता लाभ मिळेल का हो का आत्ता कारण की मी पन्नास लोकांचा जेवण करत आहे आणि मी भाजी पोळी डाळ हे सगळं सांगितली होती हे सगळं मला जेवण हवं आहे आणि मला याच्यासाठी कुपन जे मिळत आ मिळणार आहे त्याचा लाभ मला मिळेल का सर हां मला तेच विचारायचं होतं तर ते मला कधीपर्यंत मिळेल आणि मी म्हणत आहे मला प सहा तारखेला माझ्या घरी छोटासा प्रोग्राम आहे आणि मला सहा तारखेला हे सगळं जेवण आहे पाहिजे आणि तुम्ही सहा तारखेच्या माझ्या ऑर्डर बुक करून घ्या सर आणि ती कुपन मला जी मिळाली होती आत्ता आहे ते कुपन ॲवेलेबल आहे का सर आत्ताही मला ते कुपन मिळेल का त्याचा लाभ मला मिळू शकते का हां तर त्याचा लाभ मला मिळवायचा आहे सर आणि ते मला पन्नास लोकाचा जेवण करायचे आहे हो तं सांगा मला स मला सर लवकर ठिक आहे ना सर हो हो मला पन्नास लोकाच्या जेवणासाठी मला एक कुपन हवी होती